असे मला जरूर वाटते खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने जास्त पैसे खर्च केले पाहिजेत हे ख हे खरोखर जास्त निधीची तरतूद केली पाहिजे हे सुद्धा व तेवढेच खरे आहे आणि मला जर अशी संधी मिळाली तर भारतातील क्रीडाक्षेत्रात सुधारणे करण्यासाठी मी बऱ्याच योजना आन बऱ्याच योजना आणणार जसे की मुलांना खेळण्यासाठी मैदान त्यांना स्पोर्टस् किट आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये त त्यांची रुची आहे त्या क्षेत्रामध्ये मी त्यांना कोच म्हणून सुद्धा बऱ्याच लोकांना संधी देणार आहे